हॅलो दादा मी आत्ताच कॅब बुक केली होती हो हो मी शुभम बोलतो हो बरोबर तर मी या महालक्ष्मी किराणा दुकान आहे ब्रिजच्या समोर बरोबर तिथेच थांबलेलो आहे तुम्ही कुठे आहात दादा ओके पाच मिनटं लागतील का तुम्हाला ब हे बघा मी थोडंसं पुढं चालत जातो आहे कारण इथं जिथं मी थांबलो होतो जिथून कॅब बुक केली होती त्या ठिकाणी खूपच चिखल झालेला आहे सो तिथून मला सामान माझं घेऊन गाडीमधे चढता यायला कदाचित थोडासा प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे मी थोडंसं पुढे जातो आहे हो हो बरोबर जिथे ब्रिज संपतो आहे तिथं तुम्ही हवं तर या तिथूनच मला पिक करा की जेणेकरून आपण इथून लगेचच जाऊ शकू ठीक आहे चालेल हो मी ब्रिजच्या उजव्या साईडलाच आहे

मी तुमची गाडी दिसली की मी तुम्हाला हात दाखवतो की जेणेकरून तुम्ही फक्त डाव्या साईड डाव्या बाजूने बघत या की जेणेकरून मी तुम्हाला दिसेन मी पिवळ्या कलरचा शर्ट घातलेला आहे आणि जीन्स घातलेली आहे आणि माझ्याकडे एक दोनच बॅग्स आहेत एक हँडबॅग आहे आणि एक रेड कलरची मोठी सूटकेस आहे तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला पटकन लक्षात येईल की मी उभं आहे ते ठीक आहे चालेल मी आहे इथंच उभा आहे लवकर या हा ठीक ठीक आहे चालेल